आपल्याकडे ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत या मोठ्या थाटामाटात साजऱ्या केल्या जातात आणि त्या संस्कृतीचा मान पण खूप ठेवला जातो मराठी जे भाषक आहे किंवा मराठी भाषा बोलणारे जे लोकं आहेत हे त्या परंपरा वर्षानुवर्ष परंपरेनुसार साजऱ्या करत रहात आहेत त्यामध्ये दिवाळी दसरा होळी आणि असे तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा भाषेचा सोज्वळपणे वापर करताना आपल्याला इथे आढळतात त्यामुळे आपल्याकडे मराठी भाषेचासुद्धा गोड आणि प्रेमळपणाने वापर केला जातो